अरे नमस्कार नमस्कार कसं काय येणं केलंत अच्छा अच्छा अच्छा बरं असं डेअरी फार्म केव्हा चालू केलं आहे की करणार आहे स्टार्टअपमध्ये आहे का अच्छा अच्छा आणि लोकेशन तसं तुमचं राहणंं कुठे आहे म्हटलं कन्नाडखडी शेतीमध्येच चालू आपलं शेतीमध्येच चालू करणार आहे तर मग काय शेळी म्हशी वगैरे घेतल्या असेल ना म्हशी गाई अच्छा अच्छा अच्छा म्हणजे वा बिजनेस बिजनेस वाढवायचा आहे

हो अच्छा अच्छा होते ना होते ना लोन होते ना आपल्या बँकेचं अकाऊंट आहे का तुमच्याकडे आधीचं आधीचं काढलेलं आहे का म्हणजे तुमचे एक्सिस्टिंग कस्टमर आहे आमचे कसं आहे लोन चं लोनचे खूप सारे प्रकार आहेत तुम्हाला पाहिजे बिझनेससाठी बिझनेससाठी बरोबर आहे तर तुमच्याकडे तशी तर शेती तर आहेच शेती तुमच्याच नावानं आहे शेतीचा सातबारा वगैरे तर असेलच आपण काय करतो ते जो प्लांट टाकणार आहे तुम्ही करणार आहे ती जागा तो प्लॉट मॉडगेज घेतो आपण हां तर ते तुमच्याच नावाने आहे ना तर त्याच्याकरिता आपल्याला तुमचे शेतीचे डॉक्युमेंट लागतील आणि तुमचा प्रॉजेक्ट लागेल किती रुपयाचा बनवत आहे काय आहे कशा प्रकारचा आहे हो हो बिलकुल बिलकुल ते काढून आणावंच लागेल दोन गॅरेंटर लागतील आपल्याला तसे तर काय आहे डेअरी फार्ममध्ये जे समजा आपल्याला जोडधंद्यासाठीचे कर्ज घ्यायचे आहे त्यामध्ये सबसिडी सुद्धा राहते तर ते पी एम व्ही पीचे आणि सी एम व्ही पीचेमध्ये डायव्हर्ट करता येते पण त्यासाठी तुम्हाला प्रॉजेक्ट बनवावा लागेल आधी हां आणि आणि तो प्रॉजेक्ट ते ते नऊ पर्सेंट नऊ पर्सेंट लागेल हां वर्षाला नऊ पर्सेंट एन्युअली राहते ते हा आणि ई एम आय मंथवाईजच राहते नाही ते तसं नाही जमत ना ई एम आय ही महिन्याचीच असते ते तुम्ही आता सहा महिन्यानंतर तुमच्या सोयीनुसार भराल पण त्याचे इंटरेस्ट तुम्हाला जास्त लागते